आजकाल लिहिणं लिहिणारे जे आहे ते बरेचसे कमी पडले आहेत लिहिण्या खरंच गरजेचे आहे आणि लिहिण्यासाठी असे कितीतरी विषय आहेत आता पाहिलं तर जातिभेद या विषयावर बऱ्याचशा महापुरुषांनी लिहिलेल्या ज्या काही चरित्रात्मक ग्रंथ आहेत किंवा पुस्तकं आहेत त्याच्यावर अजूनही आपण जर ज माहिती घे गोळा केली आणि ती जर लिहिली तर उत्तम असेल कारण का तर काही गोष्टी या आताच्या पिढीला माहीत नाहीत जुन्या काळातल्या ज्या काही महापुरुषांनी काही कार्य केलेले आहे ती माहिती नाहीत आणि त्या त्या संदर्भात आपण लिहिलं तर ते लिहिणं हे गरजेचं आहे आणि असा काही विषय काही विषय आहेत ते संवेदनशील आहेत म्हणजे उदाहरणार्थ कोणत्या तरी महापुरुषांविषयी जर आपण लिहिलं किंवा एखाद्या स्त्रीविषयी लिहिलं तर ते लिहिताना आपल्यावर काही संकट येऊ शकेल आणि आणि मग ते लोकांना मान्य होईल की नाही आणि ते लोक स्वीकारतील की नही आपण लिहिलेलं हे स्वीकारतील की नाही याची पण साशंकता असते आणि म्हणूनच आज आपण जे काही लिहिणारी व्यक्ती आहेत ते लिहिताना मागे पडतात मला सुद्धा अशा काही काही वेळेला शंका येतात की मी लिहिलेलं मी लिहू शकतो चांगलं पण ते लिहिलेलं जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते योग्य त्या मार्गाने पोहोचवणं हे गरजेचं आहे आणि ते तिथपर्यंत प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक स्त्रियांपर्यंत प्रत्येक पुरुषांपर्यंत हे पोहोचणं गरजेचं आहे आणि ते कसं पोहोचेल याच्यासाठी मला विचार करूनच ते लिहावं लागेल असं मला वाटतं